हा सर अ अंधेरीवरून बोलते आहे हा तर मला हे महाराष्ट्रातले टेंपल पहायचे होते सर्व तर हा तर मग त्याची इन्फर्मेशन भेटेल का आम्हाला

ते महाराष्ट्रात कोणते कोणते टेंपल आहे बघण्यासारखे अच्छा अच्छा अच्छा अच्छा शिर्डीला काय आहे बघण्यासारखं अच्छा

अच्छा अच्छा अजून अच्छा असे म्हणजे पाच ते सहा ठिकाणं पाहायचे मला तर इन्फर्मेशन हा अजून दोन तीन आहे का सांगण्यासारखे बघण्यासारखे

बरं ठिके नागपूरला नागपूरला काय आहे म्हटलं बघण्यासारखं हा हा हं

म्हणजे तिथे मग ते एक हेच आहे ना पर्यटन स्थळच हे का

चार दिवसाचा टूर होता माझा तर यायचं होतं मला हा हा आणि राहण्याची वगैरे सोय

अच्छा अच्छा ठीके सर थँक्यू